हा मॅम तुम्ही ब गौरी ब्युटी पार्लरमधून बोलत आहे का मॅम मला हेअस्टाई करायची आहे हा हा माझ्या मामाचं लग्न आहे तर मला हेअस्टाईल करायची आहे तर तुम्ही थोडं सांगा मग म्हणजे माझ्या बहिणी वगैरे आहेत म्हणजे मी लेहंगा वगैरे घालत आहे तर तुम्ही सांगा त्याच्यावर हेअस्टाईल कोणती शोभेल कशी वगैरे हा ठीके आणि माझी बहीण पण घालत आहे पातळ वगैरे घालतात तर त्यांच्यावर हेअस्टाईल वगैरे सांगा हा ठीक आहे आणि प्रोडक्ट वगैरे तुम्ही देत आहात की आमच्याकडेच आहे

हा टी आणि पुन्हा पैसे वगैरे मग किती लागेल तर अ कमी नाही होणार का कारण आम्ही बहीण माझ्या बहिणी वगैरे आहे तर थोडं कमी वगैरे करा ना

आम्ही पाच सहा जणी आहोत आणि वेगवेगळ्या हेअस्टाईल वगैरे करायचे आहे तर थोडं कमी करा थोडंसं बघा हा तारीख सांगते आताच दोन तीन दिवसाच्या नंतरच आहे मी तुम्हाला तसं सांगते आणि ॲडवान्स वगैरे द्यायचा आहे की पूर्ण नंतर घेणार आहे

ठीक आहे न तुमचा नंब पाठवून द्या ऑनलाईन मी तुम्हाला पाठवून देतो ॲडवान्स बाकीचे नंतर देईल मी